नमस्कार सर तुम्हा तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला आधार कार्डची प्रत हवी आहे ती तुम्हाला पडताळणीसाठी हवी आहे तर ती मी तुम्हाला माझ्याकडे त्याची एक सॉफ्ट कॉपी आहे तर मी ती तुम्हाला ईमेलने ईमेलने पाठवेन तर तर ते किवा डीजी लॉकरवरनं मी ते मी तुम्हाला ईमेलने पाठवेन आणि सॉफ्ट कॉपी पण पाठवेन तर ते चालेल का तुम्हाला अच्छा ओके ठीक आहे चालेल म्हणजे मग हार्ड कॉपीची गरज नाही आहे मग मी सॉफ्ट कॉपीच पाठवेन आणि ते ते तुम्ही ईमेल जर का तो ईमेल बघा मी पाठवेन तो आणि तो तो उघडून बघा की ते तुम्हाला बरोबर दिसतं आहे का आधार कार्ड माझं आणि सॉफ्ट कॉपी दिसते आहे का ते नसेल तर तुम्ही मला सांगा ठीक आहे ओके आणि तुम्हाला अजूनही काही गोष्टी हव्यात का पडताळणीसाठी किवा आपल्याला आपला करार जो घराचा करार आहे भाडेकरार तो परत करायचा आहे तर त्यासाठी अजून काही लागणार आहे का

पॅन कार्ड लागेल का पॅन कार्ड हां पॅन कार्ड पण लागेल ठीक आहे तर ते तेही तुम्हाला मी सॉफ्ट कॉपी त्याची जी डीजी लॉकरवरनं त्याची जी ती तुम्हाला इमेलद्वारे ते तेव्हा पाठवेन ती तुम्ही बघा आणि मग नसेल उघडत तर किंवा काही प्रॉब्लेम आला समस्या आली तर ते तुम्ही मला सांगा चालेल ठीक आहे बाकी कसे मग आता आपण एक भाडेकरार पण करून टाकू लवकरात लवकर कारण आता हे वर्ष संपत आलं आहे आपला भाडे करारही संपत असेल तर आपण तो एक परत एकदा भाडेकरार करू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद भेटूच आपण लवकर